रंग विकत घेताना मी शक्यतो जास्तीत जास्त शेड्स असलेले मुख्य रंग जे असतात म्हणजे लाल पिवळा हिरवा निळा हे काळा पांढरा या शेड्स तर प्रामुख्यानं घेतोच घेतो पण आता आ पेंटिंग करताना भारतातल्या माणसांचा रंग जो आहे म्हणजे मा जर पोर्ट्रेट करायचं असेल तर मला इंडियन रेड नावाचा एक हे आहे तर किंवा यलो ऑक्कर आहे हे जे रंग आहेत मुख्यत्वे करून हे प्रामुख्याने लागतात बेसिकली कारण स्कीन आपली जी असते भारतीय लोकांची ती ब्राउनिश अशी असल्यामुळं तो रंग ते दोन रंग महत्त्वाचे वाटतात त्यामुळं घेताना आम्ही मी घेतोच किमान बारा रंगांची पेटी किंवा आणखीन जास्ती असली तरी वेगवेगळ्या शेड्स कारण केव्हा कुठल्या रंगाचा आता काही रंग विक एकमेकांत मिक्स करून त्याच्या शेड्स आणता येतात आणि पूर्वी तसे कमीच रंग मिळायचे आणि त्यामुळं जास्तीत जास्त तो एकमेकांत मिक्स करून ते शेड आणायला आणायचे सगळे चित्रकार वगैरे पण आता ते रंग ॲवेलेबल आहेत खूप वेगवेगळ्या शेड्स ॲवेलेबल आहेत अलीकडच्या काळामध्ये त्यामुळं ते जास्ती जास्त रंग शेड्समध्ये उपलब्ध आहेत त्यामुळं ते तो फायदेशीर गोष्ट आहे ती घेऊन ठेवतो मी आणि त्याचा वापर मग आपल्याला बिनदिक्कतपणे करता येतो आणि सोपं होते की एकमेकांत मिक्स करून ते करण्यापेक्षा आणखीन खूप शेड्स मिळतात आपल्याला त्यामध्ये वापरायला त्यामुळं जर लँडस्केप करायचं सीस्केप करायचं समजा तर त्या त्या वेळेला त्या त्या वेळेनुसार जे बदलत जातं सूर्यप्रकाशामुळं आणि ह्याच्यामुळं तर ते आपल्याला त्या शेड्स पकडता येतं आणि त्या त्या वेळेला त्या लवकर आपल्याला करता येतं वेगवेगळ्या शेड्सचे आपल्याकडं रंग असतील तर त्यामुळं तो ते जास्त आता अलीकडं उपलब्ध झाल्यामुळे ते फायदा झालेला आहे आणि मुख्य म्हणजे मिसळताना रंग जो आपण करतो त्या आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला चित्र काढायचं आहे जे जे विषय आहेत आपले चित्रातले त्यानुसार आपल्याला ते निवडायचे असतात आणि मग त्यात एकमेकांमध्ये कुठल्या निळ्यात पिवळा लाल की हिरवा होते तर अशा पद्धतीचं सगळ्यांनाच माहीत आहे पण त्यातल्या वेगवेगळ्या शेड्स त्या मूडनुसार कुठला आपण वापरायचा काय त्यानुसार आपण ते मिक्स करत जातो आणि त्यातनं मग चित्रनिर्मिती करणं सोपं होतं म्हणजे कुठले मूड्स आहेत काय आहेत किंवा कुठला विषय आहे गंभीर आहे किंवा हलकाफुलका आहे किंवा सकाळचा आहे दुपारचा रात्रीचा आहे काय जो काळ किंवा जी वेळ आहे ज्यात आपण ठिकाणी जातो आता झोपडपट्टीतलं समजा मला लँडस्केप करायचं आहे तर तिथं वेगळे कदाचित लागतील गोष्टी मला वापरा रंगसंगती आणि जर टिपिकल शहरी फ्लॅट सिस्टीमच्या ठिकाणचं लँडस्केप करायचं असं मला त्यामानानं कमीच लागतील शेड्स वापरायला आणि किंवा खेडेगावात गेलो मी तर तिथेही खूप लागतील जास्त हिरवा रंग लागेल निळा रंग लागेल वगैरे फ्रेश रंग लागतील तिथं अशा पद्धतीने त्याचा विचार करावं लागेल असं वाटतं